होंडा शाईन हिरो फॅशन प्रो ग्लॅमर फॅशन प्लस स्प्लेंडर स्प्लेंडर प्लस एरटीगा अॅटीना आल्टो एंडिगा स्विफ्ट इनोवा प्ॅटिना आरिक्स अँड्रईड ऑडी स्कॉर्पियो बोल्यर बोलरो पिकअप फॉर्च्युनर अल्टो फरारी फोर्ड ओलोवो एस नाईन्टी